नमस्कार माझे नाव वेदांत घोंगडे मी कॉलेज ऑफ फिशरीज रत्नागिरी या कॉलेजला सध्या शिकायला आहे तरी माझा माशांशी संपर्क लहानपणापासून आलेला आहे मासे पकडण्याची आवड मला लहानपणापासूनच आहे तर असे भरपूर किस्से माझ्या आयुष्यात घडलेले आहेत त्यातील एक मासे पकडण्याचा किस्सा मी तुम्हाला आज सांगत आहे एके वर्षी मी माझ्या मामाच्या गावाला कराड जिल्हा सातारा या ठिकाणी गेलो होतो त्यावेळी मला भात शेतीमध्ये काही आल हालचाल दिसली त्यामुळे मी गळ टाकून ठेवला त्यात गळ टाकता क्षणी मला असे जाणवले की एक मोठ्या आकाराचा मासा लगेच त्याला पकडून ताण देत आहे तो गळ वर घेता क्षणी मला असे दिसून आले की त्या भातशेतीत मांगुर ह्या एक्झॉटिक प्रजातीमधला मासा भरपूर प्र प्रमाणात पस पसरलेला आहे त्याची पैदास त्या ठिकाणी खूप प्रमाणात आहे आणि तो इतर कोणताही मासा त्या ठिकाणी टिकून देत नाही तर माझ्या गळाला लागलेला मासा जवळपास पाच किलोचा आणि त्याची लांबी जवळपास तीन फुटाची होती हा महाकाय मासा मी पाहून अतिशय अचंबित झालो एवढा मोठा मासा सापडण्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती तो मासा बराच हार्डी फिश होता हा मासा शक्यतो आपल्या ठिकाणी सापडत नाही त्या त्यामुळे त्याला एक्झॉटिक प्रजाती असे घोषित केले आहे हा मासा खूप कमी पाण्यातही टिकू शकतो या माशाला जास्त काही आवश्यकता नसते कमी ऑक्सिजन असला पाण्याचा तरीही चालतो हा मासा एवढ्या जास्त प्रमाणात पैदास होतो की अतिशय जास्त त्याची संख्या खूप कमी वेळात होते हा तर मोठ्या माशाचा किस्सा झाला तसेच इतर बरेच मला किस्से माझ्या आयुष्यात घडले आहेत ज्यात मी मासे पकडायचे काम केले आहे नदीमध्ये नाल्यांमध्ये तसेच मला मासे पकडून त्यांना काचेच्या पेटीत ठेवण्याची खूप आवड आहे त्यामुळे मी बऱ्याचदा मासे पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो अशा वेळी मला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहण्यात आलेले आहे तरी पण ते छोट्या आकाराचे असतात तरी कराडला जो मांगुर हा मासा सापडला तो जास्त मोठा होता जवळपास तीन फुटाचे मासे त्यात सहज भेटून जात होते पण काही काही त्यापेक्षाही मोठ्या करायचे मासे मला त्या ठिकाणी आढळून आले हे मासे एअर ब्रीदर प्रकारचे असतात ते शक्यतो पाण्याच्या वर येऊन श्वास घेतात हे मासे कॅटफिश या जातीमध्ये आढळून येतात बऱ्याच वेळा रंगीबेरंगी मासेही आढळून आलेले आहेत असे सापडलेले मासे मी बऱ्याच वेळा फिश टँकमध्ये पाहण्यासाठी वापरलेल्या आहेत तसेच माझ्या घरी एक मोठी सिंटेक्सची टाकी असल्यामुळे मी त्यात वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडून सतत सोडत राहिलेलो आहे त्या मांगुर माशाचा छोटा पिल्लूही मी घेऊन त्यात सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे